मोबाईल हा मी दोन वर्षाआधी घेतला त्यामधून आपल्याला खूप काय शिकायला मिळतं जसे की यूटूब गुगल गुगलवरून आपण काही अशा कोण आपण कोणत्याही गोष्टी गुगलला विचारलं तर गुगल सांगू शकते आणि यूटूबसुद्धा त्यामुळं आपण मोबाईलचा हा चांगल्या प्रकारे यूज करू शकतो त्यामध्ये आपल्याला काही खूप काही शिकायला मिळतं काही काही गोष्टी आहेत ते मो मोबाईलमधनंच शिकायला मिळतं काही गोष्टी अशा आहे ते आपण मोबाईलमधनं यूट्यूबवर किंवा गुग गूगलवर टाकलं तर ते आपल्या चांगल्या प्रकारे उपलब्ध येऊ शकतो आणि आपल्याला जे माहीत नसलं तेसुद्धा आपण सांगू शकतो म्हणजे मोबाईल सांगू शकतात त्यामध्ये आपण मो मोबाईलचा चांगल्याप्रकारे यूज करू शकतो आणि त्यामधून खूप काही शिकायला पण मिळतं मोबाईल हा एक चांगला एक वस्तू वस्तू म वस्तू आहे आणि त्यामधून आपल्याला असं म्हणजे कुठलंही ज्ञान कुठल्याही जगामधलं किंवा महाराष्ट्रामधलं कुठलंही आपण विचारलं तेसुद्धा आपल्याला मिळू शकते चांगल्या प्रकारे